आम्ही आमच्या घरच्या पाहुण्यास पाहुण्यांसोबत एकदम प्रेमाने वागतो कारण की ते म्हणतात ना अतिथी देवो भव त्यांना इतका आदर करतो आणि ते घरी आल्यावर आधी त्यांना विचारतो चाय घेसान की पाणी जर त्यांनी पाणी म्हटलं तर त्यांना पाणी देतो जर त्यांनी चहा म्हटलं तर त्यांना चहा देतो आणि मला लोकांसाठी स्वयंपाक करायला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे पहिले तर मॅगी मला मॅगी करायला तर खूप आवडतं आय हाय हाय स्वतः पण खा लोकांना पण द्या आणि मला बनवता येणार परफेक्ट डिश म्हणजे ही मॅगीच आहे आणि पोहे आपले लोकं आले तर आपण स्वयंपाक करांना पहिले आपण त्यांना पोहे देतो नाहीतर चपाती पुरणपोळी अशा वेगवेगळ्या प्रकारचा हा तर सणच होऊन जातो पुरणपोळीची गोष्टच वेगळी आहे आणि सर्वात जास्त तर मला कोणी म्हटलं की मला भूक लागली माझ्यासाठी काही बनव तर मी मॅगी बनवणार स्वतःही मॅगी खाणार पोट भरून त्यांनाही मॅगी खाऊ देणार क्यूकीं टू मिनिट्स मॅगी बनाव फटाफट खुद भी खाव दुसरो को भी खिलाव